बुलढाणा जिल्ह्यामधे तर आर्थिक बाबतीत म्हटलं तर जवळपास पैशाचं काहीच टेंशन नाही आहे पण ज्या गोष्टी त्यांनी जिल्ह्यासाठी विकासासाठी करायला पाहिजे त्या गोष्टी सोडून व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचं काम चालू आहे आणि सामाजिक मानसिकता अशी आहे की तो आपला नेता आहे त्याच्यानुसार तो जो करेल काम तो करू द्या कारण की पर्यावरणाचं जर सामाजिकनुसार जर समाजानं म्हटलं तर ते गोष्ट मान्य होते पण पर्यावरणाच्या बाबतीत लोक समाज समाजातले लोक इतके बरोबर काम करत नाही आहे की पर्यावरणाचा ते भान ठेवत नाही आहे पर्यावरणाचा भान ठेवण्यासाठी तेले कमीतकमी साफ सफ सफाई त्याच्यानंतर त्या गोष्टी किंवा बाकीच्या गोष्टी आणि राजकीय गोष्टीतून तर त्या गोष्टीत समजा चांगलं बी आहे काही गोष्टी त्या चांगल्या करतात आपल्यासाठी पण त्या गोष्टी त्यांनी केल्या नाही पाहिजे की ज्या गोष्टी वेगवेगळ्या आहे की ब शिवाजी महाराजा काळातलं आहे बाकी आहे त्यानुसार कमीतकमी त्यांनी सुधारणा केली पाहिजे की आपण तर बाकीच्या गोष्टी करतच आहे पण विकासाच्या गोष्टी पण काही केल्या पाहिजे की आपल्या बुलढाण्या जिल्ह्यामधे ज्या गोष्टी नाही आहे जसं रेल्वे नाही आहे त्याच्यानंतर बस स्टॉप एकच आहे बस स्टॉप दुसरा नाही आहे त्याच्यानंतर बुलढाण्याचा विकास करण्यासाठी आपलं जिल्ह्यामध्ये जे एक समान लेवलचं म्हणजे राहण्यासाठी लोकांचा माजोर लेआऊट आहे त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि तसं म्हटलं तर बुलढाण्याचं जे पहिलेपासूनचा जो एक नकाशा आहे तो जर वेगळा बदलता आला तर ते फारच चांगलं आहे कारण की शेतीसाठी आणि शेती शेतीच्या कामासाठी किंवा लोकांना काम भेटण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी असतात की ज्या लोकांचं एक व बरोबर व्यवस्थापन झालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी या आव्हानाची संधी केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी राबवल्यात पाहिजेत